आम्ही मासेमारीसाठी सर्वात जास्त आम्ही पुण्याला मासेमारीसाठी जात असतो कारण की पुण्यामध्ये मुंबईमध्ये खुप जास्त समुद्र आहे त्या समुद्रामध्ये खूप साऱ्या मछली राहतात त्या समुद्रामध्ये आम्ही म्हणजे सर्वप्रथम आम्ही जाळी घेऊन घेत असतो मछ मासे पकडायची जाळी त्या जाळीमध्ये ते मासे अडकतात आणि मग ते आम्ही काढतो त्यानंतर काढल्यानंतर त्याला त्याची आम्ही आम्ही स्वतः हे आम्ही स्वतः नाही विकत आम्ही एक डीलर आहे आमच्याकडे आम्ही त्याला देऊन देत असतो आम्ही फक्त पकडायचं काम करतो आम्ही त्यांच्याकडे देत असतो त्यानी दिल्याच्या नंतर त्यानी जे काय करतात त्यानी करतात